त्रिभुवन सुपर मार्केटचा नंबर आहे हा ॲक्च्युली मला ना काही सामान पाहिजे होतं जे घरात आपल्याला सामान लागतात ना ते पाहिजे होतं तांदूळ वगैरे सगळं आहे ना तुमच्याकडे जे किराणामध्ये असतं ते सामान ठीक आहे मग आत्ताच सांगू फोनवर नाही होम डिलिवरी नाही होत का तुमच्याकडे आणि त्याची काय एक्स्ट्रा चार्जेस वगैरे असतात का ओके ओके ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही यादी घेऊ घ्या मी सांगते तांदूळ पाहिजे होते दहा किलो नाही नाही बासमती पाहिजे प्युअर बासमती पण हां असं म्हणजे भेसळ नाही पाहिजे त्यात ओके ओके आणि डाळ पाहिजे होती सगळे म्हणजे तुर डाळ मसूरची डाळ सगळी डाळ पाहिजे होती पाच पाच किलो हां आणि तेल पाहिजे होतं पाच पॅकेट

सनफ्लाॅवर सनफ्लाॅवर

कोणतं चांगलं आहे तुमच्या प्रकारे कोणतं चांगलं आहे ठीक आहे सनफ्लाॅवरच पाठवा हां आणि पीठ पाठवा गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ हां हो हो आशिर्वादचं अगं अजून साबण सगळं कपडे धुवायचा भांडीचा आंघोळीचा सगळा

हां ते तर तिन्ही हां भांडीचा आणि आंघोळीचा हां वॉशिंग पावडर हो चालेल

ते पाहिजे असेल तर मी तसं सांगते आणि याच्यावर काय डिस्काऊंट वगैरे भेटणार का म्हणजे फस्ट कस्टमर आहे ना फस्ट टाईम आली आहे अच्छा टेन पर्सेंट ओके

ओके चालेल चालेल तसं सध्या पुरती एवढं पाठवा तुम्ही ॲड्रेस नोट करून घेत आहे का ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल करून द्याल ना पण नक्की

हो ओके